हॅलो हा कोण हो मी नीतेंद्र बोलत आहो तुम्ही कोण नेहा अरे नेहा कशी आहे तू आणि इतक्या दिवसानंतर कुठे होती आतापर्यंत अच्छा यवतमाळलाच आहे का बढ़िया बढ़िया मी तिथे सुद्धा यवतमाळला हाव आणि कशीय कशी काय आहे कशी काय इतक्या दिवसानंतर कॉल केली बढ़िया बढ़िया हा हा अच्छा अच्छा हाव आता पुढच्या हप्त्यातच तरच तरय नवरात्री बरोबर ना

अच्छा नक्की नक्की येऊया

होव आपण आपण आधी केलं होतं ना फर्स्ट ईअरमधे तिथे गरबा आठवतंय हा हा तिथे मस्त गरबा होते प्रत्येक वर्षी बरोबर हम्म अच्छा बढ़िया बढ़िया हाव हो नक्की येतो मी हम्म हम्म नक्की नक्की येतो अच्छा

अच्छा हा हा नक्की नक्की जाऊया आणि मी आठवणीने येतो तुझ्या घरी

आपल्या घरी तर नाही असते पण तिथे गांधी मैदानमधे आजूबाजूला फार कार्यक्रम असतात नवरात्रीला

हम्म हम्म होव माहितीय मला

होव हम्म हम्म हम्म फार छान असते ते चल होव होव हो नक्की नक्की होव हो नक्की चालेल चालेल ठीकय चल होव बाय हम्म बाय